हो हो तो इव्हेंट खूप चांगला झाला होता आणि मला खूप आवडलं अटेंड करायला वगैरे आणि खूप जे मॅनेजमेंट वगैरे होते ते खूप चांगलं होतं खूप चांगली होती आणि टेस्टी पण होती आणि जे अरेंजमेंट वगैरे होतं ते पण खूप चांगलं होतं आणि सगळ्यांना खायला मिळेल असं हे केअर घेतलेली होती हां स्टार्टिंगला तर जरा बोर झालेलं पण नंतर पर्सोना म्हणून एक प्रोग्राम होता तो खूप चांगला आणि बघण्यासारखा होता आणि ते सगळे येत होते आणि मग ते स्वत बद्दल बोलत होते त्यांनी ज ज जे घातलेलं वेगळंवेगळं स्टाईल्स ते सगळं खूप बघण्यासारखं होतं आणि ते मला खूप आवडलं असं तक्रार तर काय नव्हतं मॅनेजमेंट वगैरे खूप चांगली होती आणि फक्त जे स्पीच वगैरे देतात ते थोडं मला मॅनेजमेंट बरोबर नाही वाटली कारण नाव एकाचं घेत होते आणि मग थोडं अडकत होते आणि मग नंतर असं हे सगळं जरा नाही चांगलं वाटलं पण बाकी सगळं ठीक होतं हां

नाही नाही शिक्षकांबद्दल काय नाही सगळं चांगलं होतं फक्त तेच एक मला जरा चांगलं नाही वाटलं ण ठीक आहे मुलं करत होती सगळं मॅनेज तर म्हणजे बरंच आहे त्यांना पण एक एक्सपीरियन्स मिळाला आणि पुढच्या वेळी ते पण चांगलंच करतील आणि सगळं बाकी सगळं खूप चांगलं होतं आणि हो चांगलं हो नक्कीच आवडेल मला यायला इव्हेंटला वगैरे असं आणि खूप इंटरेस्टिंग होतं आणि पर्सोना जे होतं आणि मग परत ते क्विझेरिया म्हणून एक होतं ते खूप चांगलं होतं इन आपल्या मुलांना सगळ्यांनाच एक इन्फॉर्मेशन मिळत होती की जगात काय चाललं आहे आणि टेक्नॉलॉजीबद्दल वगैरे नवीन नवीन इन्फॉर्मेशन सगळ्यांना मिळत होती त्या प्रोग्रामबद्दल मग तसं कायतरी तुम्ही परत कराल तर मला नक्कीच आवडेल हां ठीक आहे चालेल चालेल ठेवते हां थँक्यू थँक्यू बाय